मी यूटूब चॅनल आणि स्थानिक भाषेतील टी व्हीवरील कार्यक्रम पाहत असते हिंदी आणि मराठी भाषेमधले मनोरंजनात्मक पाहायला मला फार आवडतात झी टी व्ही सोनी स्टार प्लस स्टार प्रवाह झी टॉकीज झी सिनेमा असे मी चॅनल बघत असते